हॅलो हां एच एच आर मॅडम मी बोलतोय रोहिदास तागर तर मला तुमच्या कंपनीमधून डिझाईन करायचं आहे रिजन एक नाही आहे भरपूर आहेत नाही पण मी दोन वर्षं मी दोन वर्षं झाले तुमच्या कंपनीमध्ये जॉब करतोय तर मला प पेमेंट अजून काय म्हणते त्याला वाढलेलं नाही म्हणजे पेमेंट म्हणजे प्रमोशन झालेलं नाही आणि त्यातल्या त्यात बाकी कंपण्यांमध्ये दिवाळीला किंवा दिवाळीला वगैरे बोनस भेटतो जर आपल्या कंपनीमध्ये ते पण मला भेटलेला नाही अजून तुम्ही वाढवून देशाल ना कधी मग पण दोन वर्षं झाले मी इथे जॉब करतो आहे मी आलो होतो त्यावेळेस तुम्ही बोलले होते की सहा महिन्यानी किंवा आठ महिन्यानी तुमचे आम्ही पेमेंट वाढवू तर प्र प्रमोशन करू तर आतापर्यंत पण तुम्ही आमचं प्रमोशन केलेलं नाही

पाच सहा महिन्यानं बघशाल ना पाच सहा महिन्यानं कारण दोन वर्षं झाले तरी मी करतोय ना इथे पाच सहा महिने अजून थांबायचं आहे नाही पण मी तर माझं काम पूर्णपणे करत आहे ना ते कंपनींना प्रॉपिट होत आहे त्यात माझं काय हां मग मग मी भरपूर कंटाळलो आहे कारण दोन वर्षं झाले इथं काहीच सर्विस मॅम म्हणजे मला कंपनी थ्रू काहीच बेनिफिट्स नाही भेटलेले नाही बोनस भेटलेला नाही प्रमोशन भेटलेलं नाही पेमेंटमध्ये काही वाढ आहे ना एक वर्ष अजून खूप होते ना कारण दोन वर्षं मला इथे राहून झाले आणि एक तर कंपनी सर्विस काही नाही बाहेर बाहेरंच राहाणे खाणे वगैरे त्यामुळे भरपूर माझा खर्च होतंय सध्या मला पेमेंट पी एफ वगैरे कटून अठरा हजार रुपये परत येते पण तरी पण म्हणजे दोन वर्षं झाले हेच सुरू आहे ना नाही मॅम मला हे डिझाईनच करावं लागेल कारण दोन वर्षं झाले मी कंपनीचे असेच रिझन ऐकत आहो की सहा महिनं वाढेल दिवाळीला वाढवेल किंवा मग गुढी पाडव्याला वाढवेल किंवा न्यू इयरचं वाढवेल पण नाही मी स्वतःच तर आता म्हणजे भरपूर कंटाळलो आहे कारण एवढ्या मोठ्या सिटीमध्ये राहाणं बाहेर राहाणं खाणं मेसचं वगैरे मला नाही परवडत आहे नाही मग तुमच्या इक्सं मॅडम तुम्ही काय करणार आहात पण मग तुम्ही इथं राहून फक्त सांगण्यासाठी कॉल केला आहे त्यामुळं मी रिझाईनच करावं लागेल कारण भरपूर दिवस झाले ना दोन वर्षं काय बारा महिने झाले एवढे दिवस मी वाट बघितली कंपनी थ्रू काही प्रमोशन होईल पर्मनंट वगैरे होईल काहीच नाही ना अजून तर मला रिजाईन केल्याशिवाय काही इलाज नाही आहे हो ठीक आहे हां थॅंक